हो मॅडम बोला

ठीक आहे ना मला सांगा तर तुमचं आता नवीन कंस्टक्शन झालं तर मला आधी तुमचं कंस्ट्रक्शन बघावं लागेल मॅडम ते कसे बघितल्या नंतरच मग त्याला कारण त्यामध्ये त्यांनी जे बांधकाम केलं त्यांनी ते पुट्टी वगैरे केली आहे का की डायरेक पेंट करायची आहे तुम्हाला

नाही आपल्याला भे भिंती आहे तर क्लीन व्हायला पाहिजे ना आणि सेफ्टी पण पाहिजे म्हणजे वॉटरप्रुफिंगचं तर आपल्याला पुट्टी भराव करावं लागेल आधी म्हणजे पुट्टी भरवल्या तीन राऊंड त्यांचे घ्यावं लागतात तर ते करावं लागेल तर त्याचे रेट्स वेगळे असतात आणि मग आपल्याला वॉटरप्रूफिंग करायचं आहे काय डिश्टेम्पर मारायचं आहे की नेरोग्लास लावायचा आहे की एशियन पण मारायचा आहे की आपल्याला साधा मारायचा आहे कलर तर त्यावर डिपेंड असते की घरमालक कुठल्या प्रकारचं त्याला मारायचं असतं तो जर जे म्हणेल ते आम्ही मारून देऊ शकतो फक्त आम्ही याचे रेट्स सांगू शकतो तुम्हाला ते एक शीट आणून देऊ शकतं बजेटचं त्या पेंटिंगवर डिपेंड असते तुम्हाला हाय क्वालिटीचे पाहिजे त्याचे बजेट वेगळी असतात तुम्हाला मिडल क्लासचे पाहिजे त्याचे रेट वेगळे असता लोचे पाहिजे त्याचे वेगळे असतात आज तुम्हाला सगळ्या क जास्त महागाचा क्लासिकल एकदम ए एशियन पेंट मारायचं असतात किंवा प्लॅश्टिक पेंट त्याची वेगळे रेट तुमच्यावर डिपेंड करते तुम्हाला कुठलं पाहिजे तर माझ्याकडे तिन्ही प्रकारचे रेटचं आहे हाय आणि लो आणि मिडियम तर तुम्हाला कुठलं पाहिजे ते तुम्ही आपल्या फॅमिलीला विचारून सांगू शकता ठीक आहे ओके मॅडम थँक्यू